हेलो बाबा ट्रॅवल्स मी दिक्षा मोरे बुलढाणा येथून बोलत आहे मी आणि माझ्या फॅमिलीला शेगावला फिरायला जायचं आहे त्याकरता मी तुमच्या ऑफिसमधून एक कॅब बुक केली होती तर मी कॅब ड्रायव्हरला कॉल करत आहे पण ते माझा कॉल रिसिव करत नाही आहेत मला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला तुमच्या हेल्पची गरज आहे तर तुम्ही मला प्लीज कळवू शकता का की ते ड्रायव्हर मला केव्हा रिसिव करणार आहेत तर ओके सर दहा मिंटामध्ये मी त्यांची वाट बघते आणि तुम्ही सर्विस दिल्याबद्दल थँक्यू